माझं नाव रविंद्र आहे आणि मी इथे एक प्रायवेट धंदा सांभाळत असल्यामुळे माझी क जी परिस्थिती आहे ती गरीब आहे पण माझी अशी सरकारकडे विनंती आहे की मुलांचे जे शिक्षणं वर जो खर्च होतो तो खर्च थोडा त्यांनी कमी करावा आणि शाळेच्या ज्या फी असतात किंवा कॉलेजच्या ज्या फी असतात किंवा सरकारनं त्याच्यासाठी सुविधा द्यावी आणिक ह्या ज्या ट्यूशन फी असतात मुलाच्या ज्या ज्या समजा आपण कुठलंही ॲडमिशन घेतो तर त्याला डोनेशन द्यावं लागते पैसे द्यावे लागतात तर ते सरकारने ते भार कमी करावं कारण गरीब मु व्यक्तींना हे परवडण्यासारखं नाहीये जसे आम्ही शिकू नाही शकलो तसे आमची इच्छा आहे की आमचे मुलांना तर ह्या गोष्टीचा सामना करायला नाही झाला पाहिजे म्हणजे त्यांच्यावर हे अडचणी आल्या नाही पाहिजे आणि त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळालं पाहिजे